कोकणामध्ये ना भातशेती खूप होते त्यामुळे भात म्हणजे तांदळाचा उपयोग जेवणामध्ये जास्त केला जातो जसं की घावणे शिरवाळ्या मोदक उकडीचे पातोळ्या आणि भाकऱ्या ही बऱ्याच प्रकारचे तांदळाचं पीक एवढ्या मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं की खूप असे पदार्थ आहेत जे तांदळापासून बनवले जातात माझी आई घावणे बनवते तांदळापासून डोसे बनवते त्यानंतर नारळ नारळ आहे नारळाचा सुद्धा इथे बऱ्याच मोठ्या प्रमाणावर उपयोग केला जातो जसं की नारळात जसं मोदकामध्ये सुद्धा नारळ घालतात घावणेसुद्धा सात कापे घावणे म्हणून असतात जे गोड असतात त्यानंतर नारळाचं भाजण्याचं जेवण करण्याचं इथे खूप मोठ्या प्रमाणावर वापर होतो म्हणजे नारळ नारळात खोबरं भाजून त्याचं जेवणामध्ये उपयोग करतात लोकं मोठ्या प्रमाणावर नारळाचं तेल नारळ आणि तांदूळ इथे फार पूर्वीपासून इथली लोकं उत्पादन करतात त्याचं त्यामुळे इथल्या लोकांच्या जेवणामध्ये त्याचा सर्रास वापर केला जातो असं मला वाटतं तर ते तांदूळ नारळ आणि आंबे फक्त सीजनमधेच असतात जसं की फक्त उन्हाळ्यामध्ये आंबे खातात लोकं जेवणाबरोबर आणि ना मला वाटलं तां मला वाटतं तांदूळच सगळ्यात जास्त इथे वापर होतो भाकऱ्या तांदळाचे लोकं खूप खातात आणि घावणे लोकं खूप खातात त्यानंतर मग दरवर्षी गणपतीला इथे मोदक मोदक बनवतात उकडीचे एकवीस मोदक दररोज असतात गणपतीच्या नैवेद्यासाठी आणि त्या गोड पदार्थ बऱ्याच मो प्रकारे बनवतात तांदळापासून